मी सुगरण नाही त्यामुळे मला पाककृतीमध्ये जास्त रस नाही आहे पण आमच्याकडे घरात वापरले जाणारे पदार्थ म्हणजे शेंगदाणा त्यानंतर खोबरं कांदा बटाटा किंवा भेंडी रवा पोहे हे असे पदार्थ खूप वापरले जातात त्याच्यामध्ये विशेषतः आमच्याकडे खिचडी ही सगळ्यात जास्त घरात सगळ्यांना आवडते त्यामुळे खिचडी हा प्रकार आमच्याकडे खूप जास्त बनवला जातो आम्ही जळगावकडचे असल्यामुळे ज्वारीची भाकरी ही सुद्धा आमच्याकडे सातत्याने होत असते त्याचबरोबर वेगवेगळ्या पालेभाज्यासुद्धा आमच्याकडे खूप प्रमाणामध्ये केल्या जातात